मला असं सामाजिक विषयावर लिहायला खूप आवडतं म्हणजे एखादा विषय स्वच्छता म्हणा किंवा पर्यावरण म्हणा किंवा असे अनेक असे अनेक विषय आहेत जी समाजाच्या हितासाठी जे आपण बोलतो लोकशाही म्हणा अशा अनेक विषयांवरती मला लिहायला आवडतं आणि विशेषतः पर्यावरण जे पर्यावरणाची हानी केली जाते त्यातून समाजाला काय बोध घेता येईल पर्या मी जे मी लिखाण करते लिखाणातनं काय बोध घेता येईल किंवा समाल स्वच्छता लोकशाही लोकशाही कशी असावी यामधून समाजाला काय बोध घेता येईल ह्याच्या ह्यावरती लिखाण करायला मला खूप आवडतं आणि लिहिण्याची इच्छा अधिक ही की आपण म्हणतो की दहा वेळा वाचणे म्हणजे एक वेळा लिहिणे असं होतं त्यामुळे सामाजिक विषयांवरती सामाजिक बांधिलकी स्वातंत्र्य या विषयांवर लिहायला खूप आवडतं